मराठी भाषेमध्ये अनेक वर्षामध्ये हळूहळू बदल होत आले आहेत मराठी भाषेवर संस्कृत फारसी अरबी इंग्रजी आणि इतर प्रादेशिक भाषांचा प्रभाव पडला आहे या भाषामधील अनेक शब्द मराठीत रूट झाले आहेत उदाहरणार्थ टेबल बस ऑफिस हे इंग्रजी शब्द आता मराठीत सर्रास वापरले जातात समाजात आणि लोकांच्या जीवनशैली बदल झाल्यामुळे भाषेमध्ये नवीन शब्द आणि वाक्यरचना तयार होतात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अनेक नवीन शब्द मराठीत आले आहेत जसे की इंटरनेट मोबाईल ऑनलाईन वेळेनुसार उ काही शब्दांची मूळ उच्चार बदलले आहेत आणि आता ते नवीन उच्चारांंने ओळखले जातात भाषेच्या व्याकरणातही काही लहान मोठे बदल झाले आहेत काही जुनी व्याकरण नियम आता कमी प्रमाणात वापरले जातात मराठी भाषा ही स्थिर न राहता सतत बदलत आहे जसा समाज बदलतो लोकांच्या गरजा बदलतात तसेच हे भाषेमध्ये नवीन शब्द येतात